हां मॅडम ज्योती सुपरमार्केटमधनं बोलत आहो बोला नमस्कार हां हां हां मॅडम बोला ना

हां मॅडम आपल्याकडं सगळंच सामान आहे जे घरी लागतात ते सगळंच सामान आहे आटा डाळ भाज्या सगळंच

काय काय हवं आहे तुम्हाला दोन किलो डाळ

ठीक आहे चालेल हां मॅम टाटा नमक आहे साधा नमक पण आहे सगळंच आहे टाटा नमकची दोन पॅकेट ठीक आहे चालेल पुन्हा काही भाजी वगैरे हां भाजी पण आहे भाजीमध्ये वांगी आहेत चवळी मेथी हां सगळंच आहे वांगी एक किलो भेंडी पण आहे ठीक टमामटर पण आहेत टमाटर एक किलो आणि मिरची वगैरे काही हवी आहे मिरची सांबार मिरची एक पाव ठीक आहे चालेल

मॅम टोटल झाले आहेत आपले आठशे रुपये

ठीक आहे ऑनलाईन ट्रान्स्फर करू शकता मी तुम्हाला क्यू आर पाठवतो ठीक आहे मॅम तुमच्याकडे हे एक दीड तासामध्ये येऊन जाणार आणि तुमचा ॲड्रेस काय मॅम होम डिलीवरीसाठी

ठीक आहे चालेल

हो तुम्ही पेमेंट करून द्याल चालेल चालेल ठीक आहे हां चला धन्यवाद